मराठी भाषेला आधुनिक युगामध्ये बरीच आव्हाने आहेत जसा जसा प्रगत काळ झाला तसे तसे भाषांचे प्रकार आणि अभ्यास बदलू लागले हे अभ्यास बदलत असताना मराठी भाषेला खूप सारी आव्हाने तयार झाली या आव्हानामध्ये जास्तीत जास्त जे आव्हान आहे ते इंग्रजी भाषेच्या माध्यमातून सुरू असलेल्या खूप साऱ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये या आताच्या मुलांना इंग्रजी भाषेपासून परावृत्त करून मराठी भाषेकडे प्रवृत्त करण्याचा सगळ्यात मोठा आव्हान आताच्या या लोकांपुढे आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा जास्तीत जास्त कशी अव्वल करता येईल हे सगळ्यात मोठं आव्हान आहे इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या शाळांमध्ये मुलांना गोडी लावायसाठी अनेक प्रमाण व अनेक प्रकार केले जातात मात्र मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना आकर्षण व्हावं असा अभ्यासक्रम अजून तरी अद्ययावत नाही आत्ता सुरू असलेल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये तो प्रयत्न झाल्याचा दिसून येतं मात्र आजही इंग्रजी भाषा स्मार्ट वाटते आई वडिलांना मूल इंग्रजी शाळेत जाईल आणि कसं छान शिकेल अशी अपेक्षा असते म्हणून कितीतरी खर्च करून आई वडील इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मुलांना घालतात हा झाला शालेय शिक्षणाचा पाया मात्र वाढत्या युगामध्ये इंग्रजी प्रमाण भाषा असल्यामुळे मराठीतून कमी व्यवहार व्यावहारिक भाषा असल्यामुळे यंत्रामध्ये मराठी भाषा नसल्यामुळे बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं अगदी साधं तिकीट बुकिंग असू दे किंवा बोलणं चालणं असू दे या गुगल सर्चमध्ये या मोबाईलमध्ये संगणकामध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव नसल्यामुळं आजही नाईलाजाने इंग्रजीतून आपणास संवाद आणि परीक्षण करावे लागते उत्तरे लिहावी लागतात हे झालं चलन वलनाचं मात्र इंग्रजी भाषा ही अनिवार्य ठरल्यामुळे कित्येक परीक्षा त्यांचे पेपर त्यांचे पेपर सोडवतानाचं माध्यम हे इंग्रजीच आहे हे असताना कित्येक नियम आणि कित्येक नियमावली इंग्रजीतच असतात इतकंच काय न्यायालयामध्ये सुद्धा मराठी भाषा प्रमाण नसल्यामुळे इंग्रजीचा वापर होतो मराठीतून हे सगळं कसं करावं याचं फार मोठं आव्हान आपल्या आधुनिक युगात मराठी भाषेपुढे आहे महा मराठी भाषा अद्ययावत व्हावी प्रगत व्हावी यासाठी कित्येक ठिकाणी ग्रंथालये आणि भाषेचा अभ्यास करणारी केंद्र बनले आहेत तिकडे जाण्याचा कल मात्र युवकांमध्ये दिसत नाही युवकांनी मराठी भाषेतून अभ्यास घेणं कमीपणाचं समजतात युवकांना मराठी भाषा फारशी जमत नाही इंग्रम इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम यातून आलेली मुलं फारसं मराठी समजू शकत नाहीत इतकंच काय काही अधिकारी हे यम पी एस सी यू पी एस सीतून येतात ते प्रादेशिक भाषेचे असतात महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चाळीस टक्के लोक हे प्रांतीय भाषेतून आलेले प्रशासन अधिकारी आहेत ते नीट भाषा बोलू शकत नाहीत ते नीट भाषा समजू शकत नाहीत प्रयत्न करतात आणि नेमकेपणा आणण्याबद्दल त्यांचा मराठी भाषेचा अभ्यास तुटपुंजा ठरतो हे झालं देशातील देशाबाहेर सुद्धा आता सध्या मराठी भाषेतून बोलायला द्विभाषिक लागतो इतर भाषांमधून मराठी भाषेमध्ये सांगायला द्विभाषिक सुद्धा कमी आहेत मराठी भाषा फार अवघड आहे शिकायला असं लोक म्हणतात परंतु समजून घेतली तर मराठी भाषा फार सुकर आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालते इतर प्रांतामध्ये इतर प्रांतिक भाषा चालतात परंतु मराठी भाषेपुढे सगळ्यात मोठे आव्हान आहे ते इंग्रजी भाषेचे असे मला वाटते हिंदी भाषा फारसी यामध्ये समजण्यासारखी असते मराठी भाषेला पर्याय इंग्रजी भाषेला पर्याय म्हणून हिंदी वापरली जाते परंतु हिंदीतही काही शब्द आहेत ते मराठी भाषिकांना समजत नाहीत ते उर्दूमध्ये आलेले असतात किंवा फारसीमधून आलेले असतात किंवा अरबीमधून आलेले असतात मराठी भाषेला हे सर्व समजून घेण्याचं फार मोठं आव्हान आहे असं मला वाटतं